राज्यातली प्रसार माध्यमं जी आहे तर ती अर्थसंकल्पाच्या काही गोष्टी सांगतात राज्यातील उत्पादनता कशी वाढेल याकरता प्रयत्नशील राहतात शेतीचं उत्पन्न कसं वाढेल समाजामध्ये नोकऱ्या कशा उपलब्ध होतील आणि समाजाचा एकंदरीत सामाजिक विकास कसा होईल वैचारिक विकास कसा होईल यासाठी अतिशय प्रयत्नशील असतात प्रसारमाध्यमं ही केवळ माहिती पुरवण्याचं काम करत नाहीत वार्तांकन करण्याचं काम करत नाहीत तर सर्वाभिमुख समाजाचा विकास कसा होईल याकरता प्रामुख्याने कटाक्षानं ते प्रयत्नशील असतात नोकरीविषयक बातमीपत्र असेल नोकरीविषयक पाहिजे ह्या घटकाखाली अनेक जणांना कामगारांची आवश्यकता असते नोकरदारांची आवश्यकता असते उच्चशिक्षित लोकांची आवश्यकता असते इथं ते चांगल्या पद्धतीनं बातमी देऊ शकतात किंवा जाहिराती देऊ शकतात महसूल विभागाच्या माध्यमातून कृषीविषयक माहिती पुरवली जाते त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्यशासनाच्या काही योजना असतील त्या पुरवल्या जातात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं त्या गोष्टी असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या गोष्टींचा विचार करून समाजासाठी काही निर्णय घेतले जातात त्यांचं देखील वार्तांकन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं जातं विकासात्मक भूमिका जर का मांडायची झाली तर कृषी विकास असेल रस्ते विकास असेल किंवा इतर गोष्टींचा विकास असेल तर हा विकास एक चांगल्या पद्धतीची बातमी देऊन किंवा लोकांचं प्रबोधन करून या माध्यमातून तो मांडला जातो प्रसारमाध्यमं ही अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्या लेवलला मांडत असतात